धार्मिक ठिकाणी हे शक्यतो करून जयंती किंवा एखादा जयंती किंवा एखाद्याचा उत्सवा उत्सवाचे कार्यक्रम आयोजित केले जातात त्याच्यात कीर्तन असतं भजन असतं नामस्मरण असतं जपजापं असतं त्यानंतर एखाद्या उत्सवादिवशी त्या त्या दिवाभरात पूजाअर्चा करून हे करून आरती करून लोकांना एकत्र एका ठिकाणी आल्या एक आहे असतात त्यानंतर चर्चमध्येसुद्धा त्या त्या ठिकाणी त्या त्या वेळी जाऊन प्रार्थना के प्रार्थना एक विषय सरून केली जाते गुरुद्वारामध्येसुद्धा ज्या त्या वेळेला जाऊन प्रार्थना करून त्या त्या वेळेस लोक एक काय जमा होतात त्यानंतर शीत किंवा दर्ग्यामधेसुद्धा नमाज पढला जातो त्यानंतर त्या वातावरण हे राहावा म्हणून कवाली किंवा हे असे गद्दा कार्यक्रम केले जातात शक्यतो करून धार्मिक आणि संस्कृत कार्यम आयोद्यित करण्यासाठी असतात ते लोकं तिथं यावे लोकांनी त्यात सहभाग घ्यावा लोकांना एक वेगवेगळ्या प्रकारची उत्साह आणि आनंद मिळावा त्यानंतर लोकांना जे दैनंदिन जीवनात जे काय त्यांना दैनंदिन जीवनापासून जे काय त्या अडचण हे झालेलं म दैनंदिन जीवसापासून त्यांना जे काय एक प्रकारचं हे मनात हे झालेलं असतं तर ते तिथं गेल्यानंतर मन सगळ्या ह्याच्यात मिसाळ कारण मन शांत होतं मन प्रसन्न राहतं आणि एक प्रकारचा उत्साह आणि आनंद त्या ह्याच्यातनं मिळू शकतो अशासाठी लोकांनी धार्मिक कार्यक्रमात आयोजित केल्यासात तर तिथं सहभाग घेऊन सहभाग घ्यावा आणि त्यात आनंद घ्यावा की जेणेकरून त्यांना शक्यतो करून त्यांना त्या कार्यक्रमा ज्या एकंदरीत कार्यक्रमाचं आनंद प्राप्त होऊन मानसिक समाधान मिळावं म्हणून